चेतन भगतनं एक लिहिलेलं पुस्तक होतं ते इंग्लिश पुस्तक असतं होतं वन अरेंज्ड मॅरेज नावाचं त्या अपेक्षाानुसार इतकं काही सुंदर नव्हतं चेतन भगत आणि त्यांनी त्याची काही मार्केटिंग केली होती त्यामुळे मी ते पुस्तक विकत घेतलं पण वाचण्यानंतर त्यातल्या भरपूर अशा गोष्टी मला स्वतःला अशा काही रिलेटेबल नाही वाटल्या त्यामुळे ते पुस्तक वाचून नाही माझ्या ज्ञानात भर पडली किंवा ती सिच्युएशन किंवा ते पुस्तकातल्या जे काही गोष्टी होत्या त्या काही इतक्या मनोरंजकही नव्हत्या त्यामुळे ते पुस्तक काही मला जास्त आवडले नाही